थांबा थांबा गर्दी आहे दोन मिनटं थांबा घेतो टिकीट दोन मिनटं मी एकटा माणूस आहे एकटा माणूस आहे मला दहा हात थोडी आहे थांबा दोन मिनटं देतो दोन मिनटं दोन मिनटं काढतो दोन मिनटं थांबा दोन मिनटात थांबा ठीक आहे झालं आता कुठं जायचं तुम्हाला कुठलं तिकीट हां तुम्हाला विचारतो आहे सांगा आता आहे का तुमच्याकडे सुटे पैसे नाहीच आहे का सुटे असतील तर द्या मला लगेच अहो तुम्ही एकतर पुढं बसले अजून पैसे नाही आहे झालेले सुटे पैसे सुटे पैसे आता इथल्या इथं तुम्हाला उतरू होय सुटे पैसे घेऊन फिरायचं तुम्ही अहो आमचा पण विचार करायचा कितीजणांना आम्ही सुटे पैसे देत फिरायचं सांगा बरं ठीक आहे मी पुढं जाऊन येतो झालेच ना सुटे पैसे तर मी देतो तुम्हाला बाकीचे उरलेले तुमचे पैसे अहो लिहून द्यायला लिहून का कुठं बस चालली चालूमध्ये कुठं लिहून देतात का अहो आमचं सगळं लक्षात राहतं आमच्या दिवसाला असे ट्रिपा होतात अहो सगळे कंडाक्टर सारखे नसतात आमच्यावर पण थोडा विश्वास ठेवत जा देतो देतो तुम्हाला आता पेन नाही माझ्याकडं पेन पुढं ड्रायवरकडं आहे तुम्ही आत्ता द्या शंभर रुपये टिकीट देतो तुमचं बाकीचे उरले पैसे पुढं जाऊन आलं की देतो तुम्हाला हो मॅडम थोडा विश्वास ठेवा लगेच देतो माझ्याकडं सुटे पैसे नाही म्हणून मी तुम्हाला मागतो आहे माझ्याकडे असते तर मी दिले असते अहो काय करायचं तुमचे पैसे ठेवून अहो देतो तुमच्या लक्षात राहू द्या माझ्याही लक्षात आहे

हो चालेल चालेल देऊन टाकतो तुमचे लगेच पैसे मी काय हे घ्या तिकिट तुमचं